लोकं नववधूला लग्नात कोणत्या भेटी भेटी देतात तर मला असं वाटतं की नववधू तिचं एक नवीन आयुष्य सुरू करू शकत असते त्यामुळे त्यासाठी तिला भांडीकुंडी किचन भांड्या भांड्यांचे सामान किंवा काही ज्या गृहपयोगी वस्तू असतात त्या कायम लोकं भेटवस्तू देतात असं मला वाटतं आणि दुसरा तुमचा जो प्रश्न की हुंडा दिला जातो का मला असं वाटतं की काळानुसार काही आपल्या सामाजिक बदल होत आहेत आपल्या लग्नसंस्थेत किंवा या सगळ्या गोष्टी त्यामुळे मला असं वाटतं की आता त्याप्रमाणं हुंडा व्यवस्थाही आता नाही आहे आणि काही ज्या प्रमाणात आहेत की जे खूप अशा गावभागात अजूनही या प्रथा सुरू असतात की हुंडा देणं जाणं किंवा पैसे देणं रक्कम देणं अशा गोष्टी सुरू आहेत पण मला असं वाटतं की कालांतराने खूप गोष्टी बदल होत जात आहेत त्यामुळे मला असं कायम वाटतं की ज ज्या गोष्टी आहेत हुंडा दिल्या जात नाही तसं वाटतं पण खूप काही ग्रामीण भागात अजून या पद्धती आणि चालीरीती सुरू आहेत पण तसं शहर शहरामध्ये किंवा खूप जो प्रगत भाग आहे तिथं हा हुंडा दिला जात नाही भेटवस्तू भेटवस्तूच खूप दिल्या जातात पण त्या गृहपयोगी वस्तू असतात की ज्या तिच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील म्हणजे भांडीकुंडी घरात फ्रीज अशा काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात